हॅलो हां नमस्कार एम एस एम ए मध्ये श्री पांडे सर आहेत का हां हां तुम्हीच आहात का बरं बरं ठीक आहे नाही मी नेहा परब बोलतेय सौ नेहा नरेश परब मी विरारला अरनाळा साईडला हां हां अरनाळा साईडला एक प्रॉपर्टी घेतलेली आहे पण काय झालं माहिती सर त्या बाजूला अजूनही वीज कनेक्शन आलेलं नाहीये हां अच्छा अच्छा वीज कनेक्शनचं तिथे चालू आहे का काम बरं बरं नाई मग जर मला नवीन जर जोडणी घ्यायची असेल तर त्या संदर्भात मला कोणकोणते कागदपत्र जमा करावी लागतील एम एस ई बी कडे हां बरं हां अच्छा अच्छा हां आधार कार्ड वगैरे आहे माझ्या माझ्या नावावरच प्रॉपर्टी असल्यामुळे सगळे पेपर्स जे आहेत कागदपत्र ते सगळी माझ्या नावावरच आहेत हो प्रॉपर्टीचे पण सगळे पेपर्स माझ्याकडेच आहेत अच्छा ठीक आहे ठीक आहे हां हां बय म्हणजे मी आधार कार्ड आणि माझ्या प्रॉपर्टीचे पेपर्स आणि आणखी काय डॉक्युमेंट्स लागतील का हां बरं ठीक आहे ठीक आहे हो चालेल चालेल आणि काही म्हणजे आपल्याला किती पे करावे लागतील तिथे नवीन कनेक्शन असल्यामुळे मं नवीनच मीटर देणार की कसं काय ठीक आहे बरं बरं तिथे आल्यावर सगळी माहिती देणार का बरं बरं काहीच हरकत नाही ठीक आहे मग कधी ऑफिसमध्ये कधी तुम्ही भेटू शकता मला प्रत्यक्ष तुम्हालाच भेटावं लागेल का येऊन बरं बरं ठीक आहे ठीक आहे हां म्हणजे लंच टाईमच्या आधी येऊ म्हणताय ना दोन वाजता लंच टाईम मिळून ठीक आहे ठीक आहे मी अकराच्या दरम्यान येईल आणि मग सगळी माझे पेपर्स सबमिट करेन आ त्यानुसार तुम्ही मला पुढचे काय प्रोसिजर असेल ती सांगा बरं बरं बरं धन्यवाद साहेब धन्यवाद